खरं तर मृत्युंजय ही कादंबरी शिवाजी सावंतांची खूपच छान आहे पण सुरवातीला मला असं वाटलं होतं की कदाचित मी ही नाही वाचू शकणार किंवा मला नाही आवडणार म्हणून मी सुरवातीला पाच सात म्हणजे पेजेस वाचले आणि माहिती नाही मला असं वाटलं की अरे नको नको वाचूयात आपण आणि मी ती बाजूला ठेऊन दिली की अरे आपण नंतर वाचूयात म्हणून कारण बरे आहे तर छानच पण सुरुवातीला मला असं वाटलं होतं मग त्यानंतर मी ती कादंबरी माझ्या म्हणजे जसं जसं मी ते कंप्लीट म्हणजे मा करायला गेले तर थोडं वाचलं मला इंटरेस्टिंग वाटायला लागली आणि अख्खं मृत्युंजय पुस्तक मी दोन दिवसात वाचून काढलं आणि मलाही म्हणजे कळलं नाही की अरे म सुरवातीला मला जे पुस्तक आवडत नव्हतं वाचायला मला कंटाळवाणं वाटू लागलं होतं आणि तेच पुस्तक केव म्हणजे मी दोन दिवसात सं म्हणजे वाचून संपवलं देखील आणि त्यातल्या कथा वगैरे किंवा त्यातली ज्या व्यक्तिरेखा आहे मृत्युंजयमधल्या त्या फार सुंदर आहे किंवा त्यातील मृत्युंजयमधल्या जे काही जीव म्हणजे कुंती वगैरे यांची जी जीवनसंदर्भ आहे ते कद कुठे आपल्या सामान्य माणसाच्या जीवनातही लागू होतात ज्यातून आपल्याला नकळतपणे काही संदेश मिळतात त्याच्यामुळे कुठेतरी मृत्युंजय या कादंबरीतले जे विचार आहेत ते फार मला कुठेतरी आवडले किंवा आपल्या रोजच्या जीवनातच किंवा त्या लोकांचा संघर्ष वगैरे किंवा इंटरेस्टिंग म्हणजे मला वाचायला फार म्हणजे वाचताना मला खूप म्हणजे असं काहीतरी नवीन शिकते आहे किंवा त्यांच्या जीवनात घडलेले जे प्रसंग ते आजही सामान्य माणसाच्या जीवनात घडतात त्याच्यामुळे मला ते वाचायला नंतर नंतर माझा इंटरेस्ट वाढत गेला आणि ते पुस्तक माझ्या वाचून कधी संपलं हेदेखील मला कळलं नाही त्यामुळे मी मला ते पुस्तक सुरुवातीला आवडलं नव्हतं आणि नंतर मात्र मी जे काही वाचायला सुटले ते दोन दिवसात वाचून संपवून टाकलं